हॅलो हॅलो सर हॅल्लो आपण कुठं आहात मी इथं इथं नक्षत्रजवळ आलेलो आहे नक्षत्रच्या बाजूला पी मार्ट स्वन मी पी मार्टच्या बाजूला उभा आहे समोर पाहा तुम्ही ते आपलं लास्टे दिसते का तुम्हाला त्या सिडने आल्या असेल तुम्ही तर तिकडून नसाल तर चाण्डकच्या पाठेपासून जर आले असाल तर मी नक्षत्राच्या एक्सजॅक्त समोर आहे